हॅलो काका मला हेतूनं स्वारगेटवरून याला जायचे स्टेशनला आहे का तुमची गाडी तुमची नाही जाणार कॅबवाला येईल बरं हा हा कॅबवाला जाईल का ड्रायवर ह्याला यायचे आहे स्टेशनला हो इथून स्वारगेटपासून आत्ता इथून हो ओके किती पैसे घेणार कसे मीटरवर तर का कसं घेणार मीटरवरती किती कसं चार्जेस आहे किती वीस रुपये किलोमीटर आणि पहिल्या किलोमीटर कसा ठीक आहे ठीक आहे आणि किती वेळा जाईल रस्ता कोणी कुठं कोणत्या बाजूनं नेणार मला कमी वेळा जायची माझी ट्रेन आहे आत्ताची नऊ वाजता आत्ता वाजले जवळजवळ साडेआठ होत आलेत तुम्ही मला कोणत्या मार्गाने नेणार आहात हो ठीक आहे पण तुमचं वाहन जाईल ना लवकर हे कॅब जाईल ना ओके किती पैसे होतील तुमच्या अंदाजे किती किलोमीटर आहे सहा किलोमीटर साईड बरं शंभर शंभर अडीचशे किती दोनशे रुपये नाही नाही जास्त सांगताय कमी करा काहीतरी दीडशे देतो बघा डन डन चला